जेव्हा मी शाळेत तिसरीला होतो तेव्हा आमची सहल गणपतीपुळे इथे गेली होती तर सकाळी लवकर आम्हाला बोलवलं शाळेत आम्ही मस्तपैकी छान तयार होऊन आमचा एकवेळचा जेवणाचा डबा सोबत घेऊन शाळेच्या बसमध्ये बसून निघालो प्रवासामध्ये अनेक गमती जमती आली मित्रांसोबत जाताना भरपूर धमाल मस्ती आम्ही केली वेगवेगळी गाणी म्हटली प्रवासाचा आनंद घेतला काय एका ठिकाणी थांबून चहा आणि नाष्टा केला आणि तिथे गणपतीपुळेला पोहोचल्यावर आम्ही सर्वांनी शिस्तीमध्ये गण देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर मस्तपैकी आम्हाला प्रसादाचा आस्वाद घ्यायला जमला त्यानंतर आम्हाला आमचे शिक्षकांनी सू काही सूचना देऊन समुद्राकडे खेळण्यासाठी नेलं तिथे आम्ही भरपूर मजा मस्ती केली समुद्रामध्ये भरपूर खेळलो इतकं खेळलो की आम्हाला भूक लागली होती पण आम्हाला आनंदापुढे त्याची काही जाणीव होतच नव्हती त्यानंतर भरपूर खेळल्यानंतर तिथे आम्ही उंटांची पण स्वारी केली आणि सर्व झाल्यानंतर आम्ही जेवण करून थोड्यावेळ आराम केला त्यानंतर सायंकाळी नारळचं पाणी पिऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो अशाप्रकारे ही सहल मला खूप आठवणशी वाटते आहे आणि यामध्ये आम्ही भरपूर मजा मस्ती केली आणि खूप छान अशा आठवणी आहेत मित्रांसोबतच्या